मुळात म्युझिक इज अ युनिव्हर्सल लँग्वेज असं म्हटलेलं आहे म्हणजे संगीत ही अशी एक देणगी आहे की जी संपूर्ण जगामध्ये कुणालाही कशीही कळू शकते संगीतातून भावना सुद्धा आपण पोचवू शकतो असं म्हटलेलं आहे त्यामुळं वेगवेगळ्या भाषांची गाणी किंवा वेगवेगळ्या गानशैलीतील तंत्रांची गाणी तुम्ही कशी हाताळता असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा प्रश्न थोडासा असं वाटलं की हाताळता म्हणायचं आहे का नेमकं गाणी तुम्ही कशी ऐकता त्यातून तुम्हाला काय मिळतं या अर्थानं मी हे उत्तर देऊ इच्छिते वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये जरी गाणी असली तरी आपले मूळ सूर जे आहेत तर ते सातच आहेत आणि त्याचे उप सूर ज्याला आपण म्हणू तर असे पाच आहेत असे सगळे म्हणून फक्त बारा स्वरांच्यामध्ये हे साम्राज्य संपूर्ण जगभर चालतं आणि इतकं फक्त बारा स्वरांमध्ये सुद्धा इतके प्रकार गाण्याचे झालेले आहेत इतके प्रकार आहेत इतके प्रकार आहेत की जगभरामध्ये जर का सगळी गाणी म्हणजे साधा हिशेब जर का केला तर केवळ एकाच लिजंड्री गायक आपण म्हणूया किंवा ज्यांना आपण म्हणूया की ज्यांना आपण भारताची शान म्हणतो अशा लता मंगेशकरांचीच गाणी जर का बॅक टू बॅक एका पाठोपाठ जर का लावायची म्हटली नॉनस्टॉप न थांबता तर जवळपास पुढची चार वर्षं इतर कोणतंही गाणं आपल्याला ऐकायला नको इतकी गाणी त्यांनी एकट्यानी गायलेली आहेत मग अशा पठडीमध्ये अजूनही आणि ही फक्त हिंदीतली बरं का हां म्हणजे हिंदी मराठी त्यांनी जी काय भाषांमध्ये गाणी गालेली आहेत ती म्हणजे याचा अर्थ त्यांच्यासारख्या त्यांच्या समकालीन अनेक गायकांनी वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये वेगवेगळी गाणी गायलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं गाणी गालेली आहेत म्हणजे आता उदाहारणार्थ अगदी भारतातलाच जर का विचार करायचा झाला तर भारतामध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत किंवा त्याच्यावर आधारित असलेली गाणी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि त्याच्यावर आधारित असलेली गाणी याचा एवढा मोठा खजीना आहे की ते ऐकत असताना आपल्याला वेळेचं भानच राहात नाही इतकी गाणी आहेत या व्यतिरिक्त लोकगीतं आहेत किंवा अगदी आदिवासी पाड्यांवरची गाणी आहेत या प्रत्येकाला एक त्या त्या गाण्याला त्यांची त्यांची एक भाषा आहे बरं का म्हणजे अगदी साधी आपली मंगळागौरीची गाणी सुद्धा घ्या ना त्याच्यातले शब्द जरी लक्षात नसले आपल्या बरेचदा तरी सुद्धा चाल लक्षात असते आणि त्या चालीवरून आपण ओळखू शकतो की हे गाणं मंगळागौरीचं आहे आणि हेच त्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल किंवा जो त्या गाण्याचा युनिकनेस ज्याला आपण म्हणू ना की यू एस पी या गाण्याचा यू एस पी काय तर ती चाल हा त्याचा यू एस पी असू शकतो आणि त्यामुळं गाणी ऐकत असताना मला नेहमी आनंद कशाचा वाटतो तर शब्दांचा आनंद आहेच आहे पण त्याचबरोबर त्यातल्या सुरांचा आनंद हा कधीकधी जास्त असतो आणि त्यामुळं भाषेचं बंधन न पाळता जर का गाणी ऐकायचं ठरवलं तर कुठलंही गाणं कानाला गोडच वाटू शकतं